चांगल्या खेळामध्ये आणि उत्कृष्ट खेळामध्ये शरीराची मेहनतीपासून तो डोक्याचा वापर आणि जेवढी कसरत ह्या सर्व गोष्टींचा विचार करावं लागतो त्यानुसार ज्या खे खेळ खेळाडूची खेळण्याची वृत्ती त्या खेळण्याचा उपक्रम आणि तसे त्या खेळाविषयीची त्याची आवड या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला पाहणी करावं लागते उत्कृष्ट खेळ त्याच्यावरून ठरतो जेव्हा तो खेळामध्ये पाहणाऱ्यांचे जे काही ऑडियन्स असतात त्या ऑडियन्सला त्या खेळामध्ये किती चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटतोय खेळाडूंकडून ह्याच्यावरून हा खेळ किती उत्कृष्ट आहे हे कळतो त्याच्यामुळे चांगला खेळ आणि उत्कृष्ट खेळ हा नेहमी जे बघणारे प्रेक्षक असतात ह्या प्रेक्षकांच्या मनावर रुजून जाणारा एक मोठा प्रकार आहे धन्यवाद